निवडणुकीच्या काळात मला सामोरं जाव्या लागलेल्या समस्या खूप होत्या खूप अडचणी आल्या तसं जर बॅलट बॉक्स खरं बघितलं तर ते मोठी एक काळाची चूक आहे ही एक समस्या वाटते मला मोठाली मोठीतली मोठी कारण बॅडट बॉक्स मला नाही वाटत की एकदम बरोबर मतदान करायलायक सक्षम यंत्र आहे आणि एकदम छोटी बघितली समस्या तर पर्चाची आहे पर्चे भेटतात ज्याच्यावर आपलं नाव असतं आपलं वोटिंग कार्ड मतदान काडाचे नंबर असतं ई ए एन नंबर आणि कोणता आपल्याला बूथ येत जिथं जाऊन आपल्याला वोट करायचे ते लिहिलं असतं ते थोडं बोगस वाटतं आहे कारण त्याच्यात खूप वेळ जातं आहे शोधायला की कोणतं बूत आलेलं आपल्याला त्यापेक्षा आधीसारखं चांगलं होतं की आपलं मतदान काड दाखव आणि डब्ब्यात चिठ्ठी टाकावं ते एक चांगलं होतं त्याच्यात काही बोगसपणा मला नाही वाटत होईल तर ते परत करण्यात आलं आणि बाकी समस्या काही बोलण्यासारखं नाही आहे जसे की जे मतदान धारक आहे ज्यांना आपण मत देऊन जे उभं आहे वोटिंगसाठी ते फिरत असतात त्यांना गरज काय फिरायचे त्यांनी आपलं दिले आपले मते मत धारकांना आपलं वचन दिलं या तर त्यांना गरज काय फिरायला ते थोडं एक बोगस वाटतं बाकी सगळं बरोबर आहे